आजच्या या विकसित तंत्रज्ञानामदे खेळामदे जे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज केलं जातं तर ते खरोखरच खूप फायदेशीर आहे कारण प्रत्येक खेळाचे वेगवेगळे नियम असतात तुम्ही अगदी क्रिकेट घ्या फुटबॉल घ्या हॉकी घ्या टेनिस घ्या प्रत्येक खेळामधे एक त्या खेळासाठी एक पंच म्हणजे अंपायर म्हणून ठेवला असतो परंतु सगळ्याच गोष्टी ह्या त्याच्या नजरात येत नाईत काही गोष्टी ह्या त्याच्या नजरातून सुटतात शेवटी तो माणूस आहे माणसाने कितीही ॲक्श दाखवली तरी तो हंड्रेड पर्सेंट सक्सेस होत नाही त्यामधे तर तर यामध्येच आत्ताच्या ज्या तंत्रज्ञानामधे एक नवीन जी टेक्नॉलॉजी आले ती म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तर तर याच्या अगोदर आपण बघितलं क्रिकेटमदे क्रिकेटचा जो देव आहे सचिन तेंडुलकर कितीतरी वेळा तो नव्वदीच्या घरात आउट झालाय आणि ते पण पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे तोच सचिन तेंडुलकर जर आज खेळत असता या युगामदे खेळत असता तर आज त्याच्या जे श शतक जे आहेत ते शतकांचं शतक झालं असतं कारण तर एक नाव पडलं होतं ते म्हणजे नर्वस नाईंटी तर तर क्रिकेटमध्ये जो डीआरएस जो रूल आला आहे ज्यामधे तुम्हाला तुमच्या पंसाने दिलेल्या निर्णायाला तुम्ही अपील करू शकता तर एकदा का तुम्ही अपील केलं त्यानंतर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे चेक केलं जातं की जो बॉल आहे तो बॅटच्या एजला लागला आहे का किंवा ज्या बॉलचं ट्रॅकिंग आहे ते कुठून आहे एलबीडब्ल्यू जर दिला असेल तर तो एलबीडब्ल्यू इनलाईन आहे आउटलाईन आहे बॉल आऊटला आउट साईडला गेलाय की इनसाईडला गेलाय जो डिसीजन अंपानी दिलाय तो बरोबर आहे की चुकीचा आहे आणि आता सध्या तर वाईट बॉल नो बॉल यावर सुद्धा तुम्ही डीआरएस घेऊ शकता सेम कंडिशन टेनिसमदे सुद्धा आहे टेनिसमध्ये ज्यावेळी बॉल टेनिस बॅटने ज्यावेळी आपण बॉल इकडून तिकेट मारतो तर त्या कोर्टमधे ज्या इन आणि आउटलाईन असतात त्या इनलाईनच्या आतमदे बॉल पडलाय कधी कधी तो बॉल एवढा कॉर्नरला असतो की तुमच्या डोळ्यांना ते दिसणं शक्य नसतं त्यामुळे तिथे तुम्हाला कृत्रीम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करावा लागतो आणि ते केल्याशिवाय तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट भेटणार नाही यामुळे असं होतं की जो संघ खरोखरच जिंकला आहे त्याला खरोखर जिंक जिंकलेला संघ म्हणून घोषित करतात अदरवाईज ह्याच्या अगोदर जसं मी सुरुवातीला बोललो की सचिन तेंडुलकर हा नर्वस नाईंटीचा शिकार झाला होता तर आजच्या युगामधे कोणताच क्रिकेटर असं नसता जो सचिन तेंडुलकचा रिकॉड मोडू शकला असता तर खरोखरच कधी कधी असं वाटतं की ही कृत्रीम बोद्धिमत्ता म्हणजे हे जे तंत्रज्ञान आहे जे आर्टिफिशल इंडि इंटेलिजन्स हे खूपच लेट आलं हेच्या अगोदर आलं असतं तर खूप काही फायदा झाला असतं